माझ्या लहानपणीचा एक किस्सा आहे जेव्हा मी शाळेमध्ये होते चौथीत किंवा पाचवीत असेल तेव्हा काय झालं की आमची नेहमी आरोग्य तपासणी असायची एक प्राथमिक केंद्रातले एक डॉक्टर आहेत ते खूप हेल्दी होते आणि ते चेअरवर बसायचे ना पूर्ण चेअर त्यांना लागा रा लागायची आणि ते कधी पण आले तर इंजेक्शन द्यायची मुलांना तर मग मला तर इंजेक्शनची खूप भीती वाटायची नेहमी ते आरोग्य तपासणी आली का भीती वाटायची की लपून बसायचं आम्ही किंवा दांडी मारायचो असं नेहमी काही नाही काही काही नाही काही करायचं एकदा काय झालं की आमच्या क्लासची वेळ मी चौथीमध्ये असताना ते इंजेक्शन द्यायला आलेले होते पण आता मग करायचं काय नेमकं की आपल्याला इंजेक्शन तर घ्यायचं नाही आहे आणि आम्हाला माहिती असायचं की ते तिथेच येऊन त्या चेअरवर बसतात कारण ते खूप हेल्दी होते आणि ती चेअर मोठी होती तर मग आम्ही काय केलेलं आमच्या क्लासच्या एका मुलाने तो चेअरचा खिळा काढून फेकून दिला आणि ते येऊन बसले तिथे बसले बरा वेळ बसलेले बसलेले स्टार्टिंगच्या काही मुलांना ते इंजेक्शन द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग काही वेळाने ते एवढे जोरात खाली पडले